मी आहे ना ऑनलाइनबाजार ह्या साईटवरून एक वस्तु विकत घेतली होती पण एवढी खराब निघाली ना माझा ऑनलाइनबाजार या वेबसाइटवरचा विश्वास उडाला आता मी विचार करतो आहे जर मी ती आपल्या बाजारातून दुकानातून विकत घेतली असती तर खूप चांगलं झालं असतं मी तुम्हालाही एक विनंती करेन की ऑनलाइनबाजार ह्या वेबसाइटवरून किंवा ह्या ऑनलाइन कंपनीकडून कुठली वस्तु विकत घेऊ नका एक नंबरची फसवणूक करणारी ती कंपनी आहे तुम्ही दुकानात जा दुकानात चार पैसे जास्त गेले तरी चालतील पण दुकानातून वस्तु खरेदी करा